माझं नाव पात्रता जगताप आहे मी अकोला जिल्ह्यामध्ये राहते मी एक हाउस वाईफ आहे आणि पार्टटाईम मी सोशल वर्कर आहे अकोल्या जिल्ह्याची प्रगती खूप फास्ट होतंय आता इथे रस्त्याचे जे रुंदीकरण झालेले आहे ते खूप छान झालेले आहे आणि उड्डाणपूलसुद्धा इथे सध्या बांधण्यात आलेले आहे आणि इथे स्पेशालिटी हे आहे अकोल्याची की इथे दर वर्षी खूपच ऊन तापते आणि इथे पाण्याची पण खूप गैरसोय आहे